मी माझ्या घरी एक सोनी कंपनीचं होम थेटर घेतलं व त्याची साऊंड क्वॉलिटी काही एवढी काही जबरदस्त भेटली नाही म्हणून मी सोनी कंपनीच्या डीलरला फोन केला तर ते माझा फोन पण उचलत नाही व मला ते फोन स्पीकर वगैरे मला त्या अशा ते वाटेल तसे एवढे काही चांगले भेटले नाही आणि त्याची साऊंड क्वॉलिटी आणि बासची जी काही क्वॉलिटी आहे सोनीच्या होम थेटरची ती पण मला काही अशी अशी मनाला वाटेल अशी काही भेटली नाही आणि सोनीचं होम थेटरचं त्याचं जसं होम थेटरचं जसं स्पीकरचं जो काई प्रॉब्लेम असा कर कर काहीतरी आवाज येतो तर त्याच्यासाठी मी त्या डीलरला कॉल केला तर ते मला काय उत्तर दिलं नाही त्यांनी माझा कॉल पण नाही रिसिव्ह केला त्यांनी व मी त्या डीलरच्या दुकानावर जाऊन त्यांना मी भेट दिली तरी पण त्यांचं त्यांचं जे काही मत त्यांचा जो काही दुरुस्त करणारा जो काही माणूस होता तो पण अजूनपर्यंत आमच्या घरी आला नाही व सोनू सोनी कंपनीच्या होम थेटरची एवढी काही चांगली फॅसिलिटी आणि सर्व्हिस ते काही देत नाही